हॅलो नमस्कार मी मंजिरी जोशी बोलते हे बी एस एन एलचा ऑफिस आहे का मला अशी सेवा मला अशी सेवा पाहिजे की माझं जो बिल मला बिल भरायचं आहे तुमच्या ऑफिसमध्ये पण मला ऑनलाईन बीम बिल पेमेंट करता आलं पाहिजे असं मला उपलब्ध करून द्याल का